हॅलो गुड इव्हनिंग सर मला मी तुमच्या वेबसाईटवरून गेमिंग कन्सल खरेदी केलेला होता हां आणि तो मला आता नको आहे हां मला ती ऑर्डर ऑर्डर रद्द करायची आहे हां मग तेचं कारण असं आहे की मला तो म्हणजे घ्यायचंच नाही आहे आता माझं थोडं माइंड चेंज झाल्यामुळे तो घ्यायचा नाही आहे तर तीर ऑर्डर कॅन्सल करायसाठी काय करावं लागेल हां हां म्हणजे मला त्याचं पूर्ण रिफंड पण हवं आहे असं हो सर आणि नाही तुमचे जे काय प्रोसेस असेल त्याप्रमाणं आपण ते कॅन्सल करू शकतो काय प्रॉब्लेम नाही आणि हां तुमचे काय ईमेल्स वगैरे मी फीडबॅक ईमेल्ससुद्धा पाठवलेलं आहे आणि माझे जे प्रॉब्लेम आहे त्याचासुद्धा मेल मी तुमच्या कंपनीला केलेला आहे आनि हां मला जो रिटर्न करायचा आहे त्याचं मी सर्व डिटेल्स मेन्शन केलेले आहेत त्या मेलमध्ये आणि तो मेल तुमच्या दोनी हां दु हा त्यांना मी पाठवलेला आहे माझी ऑर्डर कॅन्सल होते आहे ना अशी आणि रिफंड पण पूर्ण म्हणजे बँकेत येतो का त्या तुमच्या वॉलेटमध्ये वगैरे येतो ठीक आहे वॉलेटमधून तो आपण विड्रॉ वगैरे कसं करू शकतो आणि जर काही ऑर्डर परत रिपीट करायची नसेल तर आम्हाला तो वॉलेटमधचा बॅलेन्स कसा घेता येतो अच्छा जिथून ऑर्डर केली आहे तिथं तो रिफंड येतो का अच्छा मग जर मी कार्डवरून केले असेल तर तो कार्डवरती रिफंड येईल ठीक आहे सर काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे मला तो रिफंड करून द्या आणि मी तुमचे ते पूर्ण मेल्स वगैरे सगळे सबमिट केलेले आहे तो ऑर्डर पण कॅन्सलचं स्क्रीनशॉट तुम्हाला मी पाठवलेलं आहे ओके थँक्यू